हॅलो सर मी आत्ताच थोड्या वेळ पहिले तुमची कॅब बुक केली होती मला कुठेतरी जायचं होतं एका म्हणजे एअरपोर्टवरती तर मला आता हे सांगायचं आहे की मी मला आता ती कॅब आहे ना रद्द करायची आहे कारण की काही मला अडचणी आल्या आहेत तर त्याच्यासाठी मला एका दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर मला आता एअरपोर्टवरती जाणं माझं रद्द झालं आहे तर मी जेवढे पण तुमाला पैसे पाठवले आहेत ना ते तुम्ही मला प्लीज माझ्या बँक खात्यावर तुम्ही ते मला परत करू शकाल का कारण की ती खरंच मला खूप एमरजन्सी आलेली म्हणून मी तुमची कॅब बुक केलेली बट ते आता काही कारणामुळे मला क रद्द करावी लागती आहे तर मी तुम्हाला विनंती करते माझं ते कारण असं आहे की माझं जे ऑफिसमधून मला जिथे पाठवलं आहे जाणार होते ना तर त्यांच्यात काही इशू झाले आहेत तर तेच मला बघण्यासाठी नि सॉल्व करण्यासाठी मला तिथे जायचं आहे आता परत माझ्या ऑफिसमध्ये तर त्यांनी मला अर्जंटली तिथे बोलवून घेतलं आहे म्हणून मला मी तुमचीच तुमच्याशी माफी मागते की मी तुमची कॅब अशी मधेतच रद्द करते पण असल्या काही कारणामुळे मी करते नाही तर मी असं केलं नसतं मी जेवढे पण तुम्हाला ते पैसे पाठवलेत ना मी किती तुम्हाला पे केले होते दोन हजार सातशे रुपये ना तर ते प्लीज तुम्ही मला परत कराल का माझ्या बँक खात्यावरती कारण कसं आहे ना मला माहिती की मी तुमचा वेळही वाया घालवला आहे आणि माझाही वेळ वाया गेला या गोष्टीत आणि ते पैसे कसे माझे वेस्ट जायला नको मला माहिती की तुम्ही आता अर्ध्या रस्त्यातपर्यंत पण आल्या असतील पण ते शेवटच्या वेळी मी तुमची कॅब रद्द करते तुम्हाला जमलंच तर वाटलं तर वाटलं तर अर्धे आत्ता पाठवा अर्धे नंतर पैसे पाठवा पण मला त्या पैशांची खरंच आत्ता अर्जन्सी होती नाही तर मी तुम्हाला सांगितलं नसतं करून की ते मला पैसे परत करा मला ऑफिसमध्ये ना माझ्या साहेबांचा सारखा कॉल येतो आहे करून की ऑफिसमध्ये या ऑफिसमध्ये या त्यामुळे मी आता अर्ध्यामध्ये कॅब रद्द केली तर मी तुम्हाला मला तुम्ही काम करा ह्याच नंबरवरती पैसे पाठवा हाच माझा बँक अकाउंटचापण नंबर आहे ठीक आहे जमलं तर प्लीज आणि मी तुमच्यापासून क्षमा मागते